माशांमध्ये माझे आवडते मासे म्हटलं तर ते वाघूर मासा आहे आणि सामान्यपणे लोक तर तेच खातात आणि माझ्या घरी पण सामान्यपणे म्हटलं तर फक्त वाघूर मासेच बन बनतात माशांच्या इतरही जाती आहेत तर त्याच्यामधे काही अशा फ्राय फ्राय करून जे खातात रोहू मच्छी म्हटली जाती तिला ती मच्छी वगैरे लोक तिची भाजी पण करतात आणि फ्राय करून तळून खातात मला इतक्यात काही असं माशांच्या जाती माहीत आहेत आणि माझे आवडता मासा म्हटलं तर फक्त वाघुर मासा मी तेच सामान्यपणे त्याचीच भाजी करते आणि मला ते जास्त खायला आवडते